इंडियन आयडल खरंच छान शो आहे आणि नवीन नवीन कलाकारांना त्याच्यात त्यांची प्रतिभा मांडण्यासाठी वाव मिळतो त्याच्यामुळे ते प्लॅटफॉर्म त्यांना उपलब्ध करून दिलं याबद्दल खरंच आयोजकांचे आभार आणि हो मी बघते मला तो शो आवडतो कारण त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचा आपल्याला संगीत म्यूझिक ऐकायला मिळतं आणि आता जो इंडियन आयडल झालेला आहे त्याच्यामधला माझा आवडता कलाकार रिशी सिंग आहे जो त्या शोचा विनरसुध्दा आहे खरंच खूप सुंदर गाणं होतं त्याचं आणि नक्कीच त्याचे जे उच्चार होते गाण्यामधले त्याच्यामुळे मला मी माझ्यामध्ये स्वतःमध्ये सुध्दा बदल केलेला आहे